माझं दुसरी आवड मी दिली होती की मला पेंटिंग करायला आवडतं म्हणजे रंगकाम मला चित्र काढण्यापेक्षा चित्रामध्ये रंग भरायला आवडतात पण मी चित्र काढते सुद्धा आणि रंगसुद्धा भरते कारण डिरेक्टली तर नाही करू शकत रंग भरावं लागेल म्हणजे मी नुसत्या रंगानेसुद्धा चित्र काढते विदाऊट म्हणजे त्याचं आऊटलाईन न करता सुद्धा मी रंगानेच नुसतं चित्र काढते ब्रशेसनी चित्र काढायला मला आवडतं ते माझ्यासाठी एक रिलॅक्सेशन म्हणून मी चित्र काढते मी एकाच वेळी गाणी ऐकत असते आणि त्याचवेळी चित्र काढते मला चित्र काढताना गाणी ऐकायला आवडतं मी मोस्टली मी ब्राईट कलर वापरते कारण ते बघितल्यावरती माझ्या मनामध्ये असे चांगले विचार येतात जर माझ्या डोक्यात काही विचार चालू असतील तर ते हळूहळू कमी होतात आणि मला बरं वाटतं म्हणून मी चित्र काढताना गाणीसुद्धा ऐकते आणि मी त्याच वेळेला चित्र काढते कारण त्याच्यामुळे माझं मन हलकं होतं आणि डोकं शांत होतं रंगकाम म्हणजे मला रंगकाम करायला कधी आवडायला लागलं ते मला पण नाही माहिती माझा मोठा भाऊ छान चांगलं चित्र काढतो त्याचं बघून बघून त्याच्यासोबत मी पण चित्र काढायला लागले हळूहळू माझं चित्र सुधारलं आणि कधी सुधारलं तेसुद्धा मला माहिती नाही फक्त आता मला एवढंच माहिती आहे की फक्त जेव्हा मला कंटाळा आलेला असतो माझ्याकडे दुसरं काही काम नसतं किंवा मला अभ्यास करून जेव्हा थकायला झालेलं असतं तेव्हा मी चित्र काढते आणि ते बरं वाटतं खरोखर माझं डोकं शांत होतं चित्र काढल्यामुळे आणि रंगकाम करताना मी माझ्याकडे जी कुठचे ब्रश असतील ते वापरते जे कुठचे रंग असतील ते वापरते कधीकधी मी खडूचासुद्धा वापर करते चित्र काढण्यासाठी